पाककृतींमधली विशेष पदार्थ म्हणजे पोहा उपमा शिरा खिचडी पावभाजी ढोकळा असे विविध पदार्थ पाककृतींमध्ये केले जातात त्यामध्ये पोहे करत असतांना त्यामध्ये अधिक प्रकारचे घटक आहेत जसे की पोहे शेंगदाणे मिरची खोबरे साखर तिखट हळद मीठ असे सर्व घटक वापरून पोहे हा विशेष पदार्थ तयार होतो तसेच जर का शिरा बनवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला रवा साखर तूप या तीन घटकांचा वापर केला जातो आणि त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाणी किंवा दूध टाकू शकता पाककृतींमधले पदार्थ करतांना आपापल्या आवडीनुसार काही घटक कमी जास्त होतात किंवा आवडीनुसार काही घटक वगळलेही जातात काही नवीन घटक सुद्धा ॲड केले जातात